गायतुळे ट्रॅव्हल एजंसीमधून बोलतो आ थोड्या थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला मला कॉल केला होता

बरं बरं तं तुम्हाला गाडी करायची होती है ना तर क की बरं बरं किती लोक आहेत तुम्ही किती लोक म्हटलं तुम्ही आठ लोक तर तुम्हाला मग कोणती इनोव्हा क्रेटा करायची इनोव्हा करायची की काय कसं

ए सी लागणार की नॉन ए सी नॉन ए सी नॉन ए सी बघा मॅडम तुम्हाला ते तर भेटणार आणि तुम्ही इथं जर पहायसाठी जर काही आला असणार तर अकोल्याच्या आजूबाजूचं तुम्हाला माहीत आहे की फक्त काय आम्हाला दाखवाय लागणार बरं मग त कसं आहे बरं बरं मग अकोल्याच्या आजूबाजूनं जर हे केलं तर फिरायला गेलो तर ते जर टोल नाके वगैरे लागतात ते तुम्हाला द्यावं लागणार ठीक आहे मग इथनं एक वीसपंचवीस किलोमीटरवर डॅम आहे तिथं पण जाऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर अकोट आहे अकोटच्या बाजूनं एक फोर्ट किल्ला वगैरे आहे तिथं जंगल पण आहे तिथं ते पण पाहू शकता तिथनं थोडंसं दूर गेलं की सीमाडोह वगैरे लागते चिखलदरा पण आहे आणि चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन म्हणतात तर तिथं खूप सारे पॉईंट आहेत पहाजोगते पण तिथं तुम्हाला ॲटलिस्ट एक एक दिवस एका दिवसात तर होणार नाही पण एका दिवसात आपण करू शकतो समजा पण तिकडनं येताना जर उशीर झाला तर मग तिथं हे पण आहे समजा काय म्हणतात त तुम्ही लॉजिंग वगैरे पण करू शकता आणि जर तुम्ही लॉजिंग केले गाडीचा जर हॉल्ट झाला तर त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील हां आणि त्याच्यानंतर ड्रायव्हर जर तो सांगणार त्याच्यानंतर चिखलदरा आहे त्याच्या बाजूनं एक मुक्तागिरी म्हणून पण आहे ते जैन धर्माची काशी वगैरे म्हणतात तिथं तिथं खूप सारे मंदिर वगैरे आहेत ते पण तुम्हाला आमचा ड हे दाखवून देणार ठीक आहे तुम्हाला जिथं फक्त हे दोन वेगवेगळ्या दिशेने पडतात चिखलदरा अकोट आणि मुक्तागिरी हे एकाच होऊ शकते त्याच्यानंतर इकडे हे जे डॅम वगैरे आहे वेदनंदिनी वगैरे आहे ना हे दुसऱ्या साईडनं पडते हे तुमचं एका दिवसात होणार नाही हां तर मग त्याच्यासाठी तुम्हाला हॉल्ट दोन एक दिवस तरी लागतात हां तर हे सर्व पे आमचे जे ड्रा कॅब ड्रायव्हर आहे ना ते तुम्हाला दाखवना फक्त जिथं हॉल्ट झाला तिथं हॉल्टचे पैसे तुम्हाला द्यावं लागतील असं जर एक विचार केला तर पर हेड एक पाच हजार रुपये येऊन जातील तुम्हाला पाच हजार रुपयात यि होऊन जाणार पण त्याच्यामध्ये जेवण नाश्ता वगैरे ते तुम्हाला पाहावं लागणार हॉल्ट वगैरे ठीक आहे तर तुम्ही कळवा काय होतं आहे ते मग ठीक आहे ठीक आहे